हो हो बोला केव्हाचं आहे आपलं ऑगस्टमध्ये अच्छा अच्छा डेस्टीनेशन कशी आहे आपली डेस्टीनेशन वेडिंग आहे की कोणती हॉल वॉल केला आहे तुम्ही फाम हाऊसवर अच्छा अच्छा तर आपलं जे डिझाईन वगैरे आहे तर कसं पाहिजे आपल्याला हाय त पाहिजे का कसं नॉर्मल पाहिजे आपल्याला हो तर तसं होऊन जाईल आपलं ब चांगलंच आयडी सांगितला आहे तुम्ही त्या विचारानं केलं तर खूप चांगलं होते आणि थोडंसं ॲडवान जे आहे ते आपण टाकू शकतो डेकोरेशन जे आहे जे ब्ल्यूम लाईट असतो ना आपले आपल्यापाशी ते खूप चांगलं असतो आणि जे आहे तुमची एन्ट्री जे होईल त्याच्यामध्ये ना ते शोभत वाढवते त्याच्यानं आणि मागं पण असं जे फायर एक्सटिन्ग्विशरसारखं राहते ना वरती उडते फवाऱ्यासारखे जे आहे दिवसाला आहे का तरीही ते चालते आणि जे बस्टिन्ग होते ना म्हणजे क्रॅकरची पेपरचे जे तुकडे असतो ते बॉममध्ये अच्छा अच्छा नाही नाही सगळं आपल्याकडे होऊन जाईल तसं काही हे नाही आहे जे मागं तुमच्या आहे जिथे लग्न होणारं आहे तिथं अलग होणार डेकोरेशन आणि इथे अलग होणार जिथे जिथे तुमच्या लग्न म्हणजे लागणार आहे ना तिथे जे आहे चांगला ना पुलानं रेडिमेड वगैरे जे असतो लायटिंग वायटिंगनं तिकडं आम्ही बरोबर सजवून देऊ आणि जे तुम्ही एंट्रीचे सांगितलं स्विमिंग पूलवरून बिरीज त्याच्यासाठी आपल्याला कम से कम दीड हफ्ता लागेल

मॅड मॅम आमच्या आमच्यापाशी फूड नाही आहे आम्ही फक्त डेकोरेशनचं करतो हो जर असलं तर मी तुम्हाला पाठवते नंबर हाच नंबर आहे ना तुमचं आणि तुमचं बजे बजेट कसं आहे मॅडम थोडा तर वाढवावा लागेल काहून की तुम्ही जसं म्हटलं ब्रिज वीजचं वगैरे जे एंट्री तुम्हाला करवायची आहे त्याच्यासाठी दीड लाख बहुत कम झालं थोडं ते अडीच लाखपर्यंत तरी जाईल ते ठीक आहे ना आपलं कसं उत्तराखंडमध्ये आ आहे जे आपलं डेकोरेशनचं जिकडून आपण सामा सामान मागवतो जिथून आपल्याला नॅचरल बांबूचं बी भेटून जाते तिथून आम्ही जास्त ॲडवान्स पण डेकोरेशन करू शकतो खूप छान वाटते ठीक आहे ठीक आहे तर मग नक्की करू मी ठीक आहे तुम्ही मला टेक्स्ट करून द्या चला ठीक आहे